हां हॅलो नमस्कार कोण बोलत आहे हां हॅलो नमस्कार कोण बोलत आहे अच्छा कोणत्या तुम्ही तुम्ही कोणत्या ओके ओके ओके ठीक आहे मग तुम्ही अपॉइंमेंट ऑर्डर सोबत आणली आहे बरं बरं आपल्या ऑफिसमध्ये नाही का सिनियर क्लर्क असतील त्यांची भेट घ्या आणि त्यांच्याकडं अपॉइंटमेंट ऑर्डर घ्या ते तुम्हाला सांगतील की रुजू होण्यासाठी एक तुम्हाला अर्ज तयार करावा लागेल तो अर्ज तयार करून तुम्ही माझ्याकडं या मी दुपारी येईन तिकडं हा आणि बरं काय आहे कुठले आहात तुम्ही बरं बरं बरं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता हे बघा आपल्या इथं बरोबर आहे तुम्हाला खरंंतर नोकरीला लागताना तुम्ही जेव्हा अर्ज भरला असेल तेव्हा तुम्ही यासाठी आर्ज बरलेला होता बरोबर आहे तर आपल्या इथं प्रत्येक वेगवेगळ्या वूळ वेळा आहेत म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही चतुर्थश्रेणी कर्मचारी असतील तर ते नऊ साडे नऊपर्यंत येतात साडे नऊला त्यांनी त्यांचा साडे नऊपर्यंत थंब होणं गरजेच आहे बायोमेट्रिक आणि त्याच्यानंतर मग ते थोडी स्वच्छता वगैरे करतात लिपीकचे जे आहेत लिपीक तर त्यांनी सकाळी दहा वाजेपर्यंत नोंद ठेवून करायचा आहे आणि दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत तुमची ड्युटी आहे किंवा काही विशेष हां पाच चाळीसपर्यंत थांबायचं आहे आणि दुपारी जेवायची बिलकुल बिलकुल पण ऐका हां ऐका ऐका मी दुपारी तुम्हाला जेवणाची सुटी आहे हा दीड ते दोन असे अर्ध्या तसाची सुटी असते त्या काळामध्ये तुम्ही हां जेवायला वगैरे जाऊ शकता तुम्ही तुमच्या टिफन आणला तर आपल्या संकुलामध्ये एक स्वतंत्र रूम आहे ज्या रूममध्ये जाऊन तुम्हाला टिफीन खाता येऊ शकतो हां तुम्ही अगदी कागद जो आहे ऑफिस कार्यालयीन कागद तर तो आगदी बारकाईनं वाचणे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती कार्यवाही करणे ही गरजेची गोष्ट आहे ओके प्रत्येक कागद काय करायचा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि मराठीचं जेव्हा पत्र ड्राफ्टिंग कराल तेव्हा आपल्या शासकीय कामकाजानुसार आहे का याची पण एक तुम्ही नाही का माझ्याकडं जेव्हा भेटायला याल तेव्हा मी तुम्हाला एक पुस्तक पण देतो त्या पुस्तकामध्ये कार्यलयीन पत्रव्यवहार कासा केला जातो यापूर्वी तुम्ही कुठं काम केलेलं होतं का या पूर्वी कुठं काय केलं आहे का तुम्ही लिपीक म्हणून बस म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव आहे पण तरीही मी तुम्हाला तर कसा केला जातो याचाही नमुना देईल आणि त्याचे आधारीत तुम्ही कामं करा ओके ठीक आहे आता दुपारी साडेतीन वाजता येऊन भेटा मला ठीक आहे ओके ओके बाय